मराठी ही खूप महत्त्वाची भाषा आहे आपल्या महाराष्ट्रात मराठीला एक वेगळा दर्जा आहे आणि महाराष्ट्रातील एक प्रथम भाषा व मूळ भाषा असं मराठीला बघितलं जातं मराठी ही पूर्वीपासून आणि ऐतिहासिक काळापासून एक महत्त्वाची भाषा म्हणून मराठीचं नाव उच्च दर्जावरचं आहे आपले राजे महाराजे परत वेगवेगळे संत महाराज या सगळ्यांनी मराठी भाषा आत्मसात केली गेलेली आहे हळूहळू मराठी भाषेवर संस्कृत हिंदी आणि इंग्रजी यासारख्या भाषांचा परिणाम होत चालला आहे आता शाळांमधे मराठीसोबत संस्कृत हिंदी किंवा इंग्रजी असे विषयसुद्धा जोमाने शिकवले जातात आणि त्यामुळे कधीकधी मुलांचे लक्ष ही मराठीवरून विरळ होत चाललं आहे संस्कृत आणि इंग्रजी थोडक्यात संस्कृतपेक्षा इंग्रजी भाषा ही मराठीवर खूप लादली गेली असं म्हणता येईल म्हणजे मराठी भाषे मराठी भाषा ही कुठे ना कुठंतरी हरवत चालली आहे इंग्रजी भाषेपुढे कारण आत्ताची मुले किंवा आत्ताच्या युगात हे एक असं सीन असं वाक्यामध्ये तर जात नाही ज्याच्यात एकतरी इंग्रजी शब्द आला नाही म्हणजे आताच्या युगात कोणीच पूर्ण मराठी वाक्य बोलायला जात नाही त्यात कुठे ना कुठेतरी इंग्रजी किंवा हिंदी अशांसारखे भाषा आणि अशांसारखे शब्द हे नेहमी वापरले जातात आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी मराठी भाषा ही लांब होत चालली आहे असं वाटते तसेच मराठी भाषा ही शाळा शाळांमधून शिकवली जाते आणि त्यामुळे मराठी हे लहान मुलांचे चांगले राहण्याचा प्रयत्न शाळांमधे केली जाते पण आत्ता इंग्रजी माध्यमांतील शाळांमुळे हे थोडेसे कमी बघायला मिळते आणि त्यामुळे आत्ताच्या जगात मराठी भाषेवर हे इंग्रजीसारख्या किंवा इतर भाषांचा परिणाम मराठीवर झाला आहे असे बोलायला हरकत नाही